हॅलो हॅलो हां सर मी मुंबईहून आलेलो आहे इकडं बुलढाणा जिल्ह्यामध्ये काही ऐतिहासिक ऐतिहासिक स्थळं आहे का आपल्या ठिकाणी मंदिर ब मंदिर वगैरे ऐतिहासिक वस्तू पाहणे आपल्याला मंदिर वगैरे लोणार सरोवर तुमचं काही पण असेल लोणार सरोवर फेमस आहे तुमच्या इच्छेनं तुम्हाला माहिती असेल ना ऐतिहासिक स्थळं काय आहे अजिंठा लेणीमध्ये असे ऐतिहासिक काय आहे

हो का अजून आ अजून काही आहे का लोणार सरोवरमध्ये काय ऐतिहासिक आहे

अजून मंदिर वगैरे ऐतिहासिक आहे नाही का सर राजूरघाटा घाटमध्ये का इथे ऐतिहासिक स्थळं आहे का सर ते हो का सर ओके सर ओके फोन लावेन मी तुम्हाला ठीक आहे थँक्यू सर हां सर थँक्यू सर